सध्या तर यवतमाळमध्ये संजय राठोड मदन येरावार डॉक्टर उईके या यांसारखे आमदार आहेत आणि त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत रस्त्यांची कामं केलीत परत सांडपाण्याची व्यवस्था केलेली आहे पाण्याची सुविधा केलेली आहे पाईपलाईन जर कुठे फुटलेली आहे तर त्याची सुविधा केलेली आहे पुनर्वसन केलेलं आहे जे म्हणजे पारधी लोकं वगैरे राहतात झोपड्या टाकून त्यांच्यासाठी पुनर्वसनचं केलेलं आहे लाईटची सुविधा केलेली आहे जे रात्रीचे रस्त्यावर जे लाईट बंद पडलेले होते रस्त्याने जे खड्डे पडलेले होते त्यासारखे अनेक काम यांनी आमदारांनी केलेलं आहे बऱ्यापैकी परत जे घाण घाण कचरा आहे जो कचरा जर लोक रस्त्यावर त्या कचराकुंडीची व्यवस्था केलेली आहे परत ज्या वेळेस उत्सव असतात कुठला समजा नवरात्र झाली किंवा गणेशोत्सव झाले यासारखे जर उत्सव असले तर खूप कचरा होतो खूप घाण होते कारण बाहेरगावचे लोकं येतात तर त्यांच्यासाठी व्यवस्थित पणा ठेवतात कचराकुंड्यांचा वारा वापर करतात त्यांना संदेश देतात की कचरे डब्यातच टाकायचा कचराकुंडीतच टाकायचा बा म्हणून तुम्ही आणि त्यावेळेस सुद्धा प्रशासन एवढं अलर्ट राहतं की कुठे काही मारामारी नको व्हायला त्याचप्रमाणे पोळ्याला खूप मोठी यात्रा भरत असते दिवाळीला फटाक्याचे दुकानं खूप लागतात यात्रासारखंच असतं ते सगळं तर तेव्हा पण स् सुव्यवस्था केली जाते आणि यामध्ये आमदाराचा भरपूर वाटा आहे कारण ते त्या पद्धतीचं पूर्ण नियोजन करतात